आम्ही सहल सहली काढण्यामध्ये आमचा विशेषतः जास्त सहभाग असतो प्रत्येक सहलीसोबत कुठेही आम्ही शोध घेत राहतो आणि कुठे सहल अरेंज करत असतो आमच्या ज्या संघटना आहेत त्यांच्यामार्फतही जात असतो जवळपास संपूर्ण भारतातल्या जवळपास जास्तीत जास्त राज्ये झालेले आहे काश्मीर पंजाबपासून पूर्ण केरळपर्यंत बरेच राज्यं झालेले आहे फक्त एक ईशान्य भारत जर सोडला तर विदेशातही सहल आमची गेलेली आहे थायलंड आणि दुबईला तर सहलीचा असा विशेष इंट इंटरेस्ट तर आहेच कुटुंबासह जाण्यामध्ये ज जो आनंद आपल्याला मिळतो तो एक अधिक अधिक जास्त आनंद मिळतो आणि ती तिथली संस्कृती आपल्याला माहीत होते भारत देशातले प्रत्येक राज्यातची संस्कृती काय आहे तिथलं जेवण का राहणसहाण खानपान कशा पद्धतीचं असते आहे हे ह्याची पण माहिती मिळते आनि एक देशा प्रांत देशाच्या प्रत्येक भागात एक समरस होताना जो आनंद मिळतो तो त्यासाठी हे सहल मला वाटते आवश्यक आहे प्रत्येकाने जायला पाहिजे तर आम्ही कुटुंबासोबत नेहमीच अशाप्रकारे सहलीला जात असतो